मी चढलेला एकमेव आ आव्हानात्मक मार्ग म्हणजे त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत तो चढतात त तो खूप मोठा आहे त्यामध्ये हजार पंधराशे पायऱ्या आहेत आणि गडसुद्धा खूप मोठा चढावा लागतो जाताना अर्धा घंटा आणि येताना अर्धा घंटा असा वेळ लागतो तेव्हा आम्ही सोबत काठ्या घेतलेल्या होत्या आणि काठीच्या सहाय्याने चढ चढणे हे गडावर थोडे सोपे होऊन जाते आणि मध्ये मध्ये पाण्याची बॉटली बॉटल आणि लिंबू सरबत हे आम्ही सोबत ठेवून थोड्या थोड्या वेळाने पीत पीत थोडे थोडे वर चढू लागलो आणि तसे करता करता ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत झाली आणि पूर्ण जाऊन आणि येऊन असे चार घंट्याचा प्रवास करून सुद्धा तेवढे दमल्यासारखे वाटत नव्हते कारण लिंबू शरबत आणि पाण्यामुळं आम्हाला ताकत आली आणि आम्ही चढून पूर्ण आव्हान पूर्ण करू शकलो